हॅलो हां बोल हां बोल ना

हां बरं बरं ठीक आहे सांगतो साऊथ बॉम साऊथ बॉम्बे म्हणजे दक्षिण मुंबई आहे ना ही मुंबई पूर्वी आहे ना मुंबई ही सात बेटांची मिळून झालेली मुंबई तर ते कुलाब्यापासून म्हणतात ना कुलाबा म्हणजे चर्चगेट व्हि टी वगैरे तिथून हां तर ते स सायनपर्यंत ही मुंबई सात बेटं होती पूर्वी ही बेटं मग ती एकमेकाला जोडली गेली कालांतराने नाही नाही साऊथ बॉम्बे नाही ती मुंबई आहे ती मुंबई आहे आणि साऊथ बॉम्बे म्हणजे तिथे ब चर्चगेट कुलाबा म्हणतात ना कुलाबा हँगिंग गार्डन हां हां व्हि टी स्टेशन व्हि टी स्टेशनच्या पुढे हँगिंग गार्डन हां तर तो एरिया जो आहे ना तो डोंगरा भाग आहे डोंगराळ भाग आहे उंच म्हणजे तिथे सगळी श्रीमंत लोकांची वस्ती आहे म्हणजे लता मंगेशकर लता मंगेशकर ते हां हां ते ते सगळे सगळेच तिकडेच सिम हां मोठे मोठे कारखानदार वगैरे मोठे उद्योगपती वगैरे तिथे राहतात मंत्री लोकांचे वगैरे तिथे बंदे बंगले आहेत तिथे तर त्याला साऊथ बॉम्बे म्हणतात म्हणजे दक्षिण मुंबई म्हणतात त्याला म्हणजे उच्चभ्रू श्रीमंत लोकं अब्जोपती करोडोपती असे ते लोकं आहेत आणि हे सायन सबर्बन म्हणजे त्याला उपनगरं म्हणतात ही मुंबई सायनपर्यंत होती पूर्वी आणि सायनच्या पुढे जे आहे ना सायनच्या पुढे कुर्ला भा भांडुप वगैरे ही आहे ना ही उपनगरं बोलतात त्याला म्हणजे ही त्यावेळी एवढी हां विकसित झाली नव्हती ह्यांची एवढी विकत विकास झाला नव्हता ते सायनपासून ते मुलुंडपर्यंत ह्याला साऊथ हे बोलतात सबर्बन बोलतात उपनगरं हां उपनगरं बोलतात हां साऊथ बॉम्बे हां मोठी श्रीमंत लोकांची वस्ती हां

हां त्याला जर पत्ता सांगितला ना तर त्याला पत्ता सांगितला ना तर तुला ॲक्चुअली कुठे जायचं आहे तर साऊथ बॉम्बेला जायचं असेल हां तर त्याला तिकडचा पत्ता सांगायचा मला मलबार हिलला जायचं आहे किंवा तिकडे बाबुलनाथला जायचं आहे किंवा राजभवन आहे मला राजभवन बघायचं आहे तर तो तुला तिथे साऊथ बॉम्बेला घेऊन जाणार आणि सबर्बन बघायचं असेल ना मग तो तुला सायनच्या अलीकडे म्हणजे कुर्ला परत हे ब आपलं घाटकोपर वगैरे हे आहे ना हां मुलुंडपर्यंत हां मुलुंड हां त्या एरियामध्ये घेऊन येणार हां असं आहे मग हां बरं बरं ठीक आहे चल ओके बाय बाय बाय